आम्हाला शेतीमध्ये जर विजेची नवीन उभारणी करायची असेल किंवा नवीन मीटर लावायचा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला आधी शासनाला पूर्वकल्पना द्यावी लागते किंवा अर्ज करावा लागतो शासनाकडे नंतर अर्ज केल्यानंतर शासनाची काही लोकं येऊन शेतीमध्ये पाहतात की लाईन वगैरे घेण्यासाठी काही आहे का जागा उपलब्ध त्याच्यानंतर मग ते आम्हाला परवानगी देतात तर श ती परवानगी घेत असताना आम्हाला खूप काही मोठी प्रोसेस आहे ती करावी लागते त्यानंतर शासनाचे जे आहेत इकडे बिल भरायचे जे धोरण आहे ते सुद्धा खूप महागडे आहे ते परवडत नाही शेतीचं जे मीटर आहे ते वेगळं असते आणि त्या मीटरवरती जे काही बिल येते तर ते प्रत्येक वेळेला भरावं लागते आणि ते बिल खूप जास्त प्रमाणामध्ये येतो त्यावर ती जी काही मोटर चालते शेतामध्ये तर त्या मोटारीचं बिल येते तर हे बिल जे आहे हे बऱ्याच प्रमाणे बऱ्याच मोठ्या याच्यात येते तर हे आम्हाला गोरगरिबांना परवडण्यासारखं नसते तर त्यामुळे आम्हाला काही वेळेला खूप काही अडचणींना समस्यांना सामोरे जावं लागते त्याच्यामुळे आम्हाला काही वेळेला शेतामध्ये विजेचा वापर करता येत नाही शेतीला पाणी देण्यासाठी आम्हाला वरच्या पाण्यावरती अवलंबून रहावं लागते वरच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे शेतातील जो काही माल लावलेला असतो तर त्याची नासाडी होते त्याला पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे त्याची हानी होते तर अशा खूप काही अडचणी आणि समस्या आम्हाला येतात आणि त्यांचा आम्हाला सामना करावा लागतो